बाईकिंगचा काही लोकांवर होतो सहकारात्मक परिणाम पण सगळ्यांवरच होत नाही कारण त्याच्यामध्ये खूप मोठी रिक्स पण असते कारण ज्या बाईकिंग रेस लावतात त्यामध्ये खूप साऱ्या त्यांना अडचणी येतात खूप साऱ्या संकटांना त्यांना मात करावी लागते कारण रेसिंग करणं काय असं सहज सोपं नाही आहे त्यामध्ये कधीकधी जीव पण जाऊ शकतो आणि असे विचित्र स्टंट पण काही लोक करतात त्याच्यामुळे समाजातील काही लोकांना तर खूप चांगलं वाटतं की बा आपल्यांमध्ये बाईकिंगचं आहे बा ते खूप समोर जातात आहे आपल्या नवीननवीन अडचणींना मात देऊन ते हे करतात आहे पण काही लोकांच्या मनामध्ये भीती असते की असे स्टंट करून ही चुकीचं आहे त्याच्यामुळे जी नवीन पिढी आहे जी बाकीची मुलं आहेत त्यांच्यावर विचित्र परिणाम होतात ते पण तसेच करायला बघतात आणि हे नको करायला पाहिजेन असं काही लोकांचं मत असते तर चांगलं तर आहेच म्हणा काही लोकांमुळे अजून चांगल्या त्यांना कळते की बा धाडस निर्माण होतं मुलांमध्ये म्हणजे काही सकारात्मक पण आहे आणि काही गोष्टींसाठी यावर सकारात्मक विचार ठेऊ पण शकत नाही